जर तुम्हाला नवीन हेडफोन खरेदी करायचा असेल आणि जर तो ऑनलाईन खरेदी करायचा असेल तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही जे कुठचे ॲप्लिकेशन डाउनलोड कराल उदाहरणार्थ ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्ट मिन्त्रा वगैरे तर मग ते डाउनलोड करून त्याच्यावर साइनिन म्हणजे अकाऊंट ओपन करायचं त्यानंतर ॲप ओपन केल्यानंतर त्यामध्ये जो सगळ्यात वरती

जे अव्हेलेबल असलेली सग सगळे हेडफोन्सची लिस्ट येईल त्यापैकी तुम्हाला हवं असलेलं हेडफोन्सनी उडायचे पण त्याआधी जर तुम्हाला फिल्टर्स काही अप्लाय करायचे असतील तर फिल्टर्स म्हणून जो पर्याय दिलेला असतो तर त्याच्यावर क्लिक करायचं व त्यामध्ये तुम्हाला हवा असलेला कलर किंवा कुठचं मटेरियल यूज केलं ते किंवा ब्ल्यूटूथ पाहिजे का किंवा नको वायर्ड किंवा वायरलेस असं जे कुठचे फिल्टर असतील किंवा ते सोडूनसुद्धा किंवा प्राईज रेंज हेसुद्धा जे फिल्टर आहेत ते आपल्याला हवे त्याप्रमाणे सेट करावे व त्यानुसार आपल्याला एक लिस्ट येईल त्यानुसार आपण बघून जो कुठचा आपल्याला हेडफोन घ्यायचा आहे तर त्याच्या ओपन करून त्याची माहिती बघावी व त्यानंतर रिव्ह्यू वगैरे चेक करावे आणि ऑर्डर करण्यासाठी पहिलं म्हणजे तिथे एक कार्टचा एक आयकॉन असतो तर त्याच्यावर क्लिक केल्यानंतर ॲड टू कार्ट म्हटलं की ते जे आहे ते आपल्या कार्टमध्ये येईल त्यानंतर पूर्ण ॲपच्या खालच्या बाजूला कार्ट म्हणून एक ऑप्शन असतो त्याच्यावर क्लिक केल्यानंतर त्या कार्टमध्ये तुम्हाला तो हेडफोन जो कुठचा आपण सिलेक्ट केला आहे तो ॲड झालेला दिसेल ते झाल्यानंतर आपण बाय करण्यासाठी बायचं ऑप्शन कर ॲड करायचं त्याच्यावर क्लिक करायचं व त्यानंतर त्याच्यावर क्लिक केल्यानंतर पहिलं म्हणजे सर्वात आधी पहिलं कार्टमध्ये तेच जे आपल्याला ॲड टू कार्ट म्हटलं आहे तोच हेडफोन्सचं ॲड झालं आहे का हे चेक करावं आणि त्यानंतर तुम्ही ऑर्डर करण्यासाठी बाय नाऊ म्हणायचं बाय नाऊ केल्यानंतर तिथे तुमचा जो जिथे तुम्हाला ऑर्डर डिलिवर व्हायला हवी तिथला ॲड्रेस टाकायचा कॅश ऑन डिलेवरी पायजे तर कॅश ऑन डिलेवरी जसं तिथे ऑप्शन असेल त्याप्रमाणे जर पेमेंट लगेच करायचं असेल तर लगेच पेमेंट करावं व त्यानंतर तुमची ऑर्डर पूर्ण होईल अशा प्रकारे हे नवीन हेडफोन्स जो कुठचा तुम्ही घेतला आहे त्याची ऑर्डर पूर्ण होईल